मनोरंजनासाठी आम्ही वेगळे उपक्रम राबवतो आहे किंवा वेगळं काय करतो आहे असा आम्हाला कधी वाटतच नाही आम्ही कुटुंब भरपूर आमचं मोठं आहे आम्ही सख्खे नऊ भाऊ आहोत मग आमचा जो प्रत्येकाचा कुटुंब विस्तार आहे यामुळं जर आम्ही एकत्र आलो तर साधारणपणे पंच्याहत्तर लोक किमान एकत्र येतो आणि काही ना काही कारणानं आम्ही असं म्हणजे प्रत्येक दुसऱ्या पिढीत एक ॲटॅचमेंट जवळीक निर्माण हवी ते कुटुंब जवळ यावं एकमेकाला ओळख व्हावी एकमेकाबद्दल काय तर आत्मीयता वाटावी किंवा हा माझा कोणीतरी आहे मी त्याचा कोणीतरी आहे हे निर्माण व्हावं म्हणून आम्ही भाऊभाऊ भावंडं आणि आमच्या कुटुंबातले सगळे लोकं नेहमीच एकत्र येत असतो आणि त्याकरता अगदी कोणत्याही कारणानं आम्ही जे गेट टुगेदर कल्पना ह्या नंतरच्या आहेत त्याच्या आधीपासून आम्ही नेहमीच एकत्र आहे कोणत्याही कारणा करता आम्ही सतत एकत्रच येतो आणि कोणतंही अगदीच क्षुल्लक एखाद्याचं अभिनंदन करण्याचा प्रसंग असू दे एखाद्याचं आणि काही कारणानं भेटायचं दिवाळी सणासारखा कार्यक्रम असू दे बहीणभाऊ एकत्र दे अशा कोणत्याही कारणानं आम्ही एकत्र येऊन स्वतःचं मनोरंजन करणे म्हणजे काय तर कुटुंबातल्या पूर्वीच्या गोष्टी एकमेकाला सांगणे लहानपण एकमेकाचं जागवणे लहानपणातल्या खोडी एकमेकाशी बोलणे एकमेकाच्या बऱ्या कटु पण आठवणी असल्या तर त्यातसुद्धा एक गोडी असते लहानपणी भावाभावातसुद्धा भांडण तक्रार काय ना काय तर होतच असतं पण ते आठवणं एकमेकाला बोलणं किंवा सांगणं कुटुंबातल्या मुलांना आपल्या मुला बाळां नातवंडांनां त्या गोष्टी सांगणं यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद मिळत असतो त्या मनोरंजनातून आमच्या पिढ्या जवळ येत असतात आमचं कुटुंब एकत्र येत असतं आमच्या कुटुंबाच्या जवळीकतेच्या कल्पना बदलतात त्यामुळं आमचं मानसिक आरोग्य सुधारतं कुटुंबाचे शारीरिक मानसिक सगळ्या देवाणघेवाण अतिशय उत्तम राहतात आणि त्याचा परिणाम इतका चांगला जाणवला आहे की आता उदाहरणार्थ आम्ही भाऊभाऊसुद्धा निवांत एकमेकाबरोबर फिरायला जाऊ शकतो आम्ही भाऊभाऊ तासंतास एकत्र बोलत बसू शकतो मग आमच्या व्यावसायिक गोष्टी असतील शेजापाजारांच्या गोष्टी असतील गावातल्या गोष्टी असतील आमचं लहानपण असेल आमचं आम्ही सगळे पाच सात जणं तर व्यावसायिक आहे व्यावसायिक गोष्टीत आम्ही इतक्या बोलू शकतो की एक एक दिवस आम्ही खोली सोडून बाहेर सुद्धा जात नाही मग त्याचा परिणाम असा होतो की व्यवसायातल्या क्लृप्त्या गोष्टी सोयी सुविधा काही गोष्टी काही एकमेकांना एकत्रित करायच्या गोष्टी अशा आमची सहज देवाणघेवाण होते आणि त्याचा फायदा असा झाला आहे की आज आमची व्यावसायिक प्रगती सुद्धा उत्तम झालेली आहे आणि व्यावसायिक प्रगतीमध्ये जी जेलसी असते ती आमच्या कुटुंबात कोणाकडेही नाही ही आमच्या एकत्र येण्याची आम्ही मनोरंजनाकरता एकत्र येतो आहे याच्यापेक्षा आम्ही मानसिक दृष्ट्या सगळी एकत्र येतो आहे त्यातून मनोरंजन तर होतंच मग एकमेकाच्या घोडी खोडीबद्दल कायतरी बोलणं आहे का त्या बोलण्याबद्दल लकबीबद्दल किवा त्याच्या इतर काही गोष्टी असतात की ज्यातनं विनोद निर्मिती होती कुटुंबाला एक वेगळा आनंद मिळतो आणि शारीरिक ज्यावेळी मन आणि शरीर असं आपण वेगळं करू शकत वेगळं करू शकत नसतो आहे मन आणि शरीर दोन्हीचंही उत्तम कॉम्बिनेशन असेल तरच तुम्ही उत्तम राहता सर्व क्षेत्रात म्हणजे शारीरिक क्षेत्रातही आणि मानसिक क्षेत्रातही मनात उत्तम उमेद असेल व्यावसायिक प्रगती शकता व्यावसायिक प्रगती करायची असेल शारीरिक प्रगती टिकवायला लागते शारीरिक प्रगती टिकवायची तर सगळ्या गोष्टी करायला लागतात मग अगदी सकाळी फिरायला जाणं असू दे व्यायाम करणं असू दे अशा ज्या ज्या गोष्टीमध्येे आनंद वाटतो त्या गोष्टी आम्ही सहकुटुंब सगळे करू शकतो किंवा भाऊभाऊ उदाहरणार्थ आम्ही असं केलं मनोरंजनाचा भाग म्हणून किंवा करमणूक आम्हाला एक समाधान वाटावं म्हणून सगळ्या कुटुंबाची एक एस टी मोठी केली आणि प्रवास करून आलो चांगले दहा दिवस गेलो कुटुंबातले चार पाच भाऊ आम्ही एकत्र आमचे आमची विस्तार जो आहे आमची मुलं नातवंडं अशी एकत्र येऊन प्रवास करून आलो त्यामुळं एक शारीरिक आरोग्य उत्तम राहिलं मानसिक आरोग्यही निकोप राहिलं त्याचे भरपूर फायदे आम्हाला जाणवले म्हणजे मनोरंजनातून आणि शारीरिक जी आपली कुवत आहे क्षमता आहे ती वाढवण्यातून कुटुंब एकत्र येणं आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य उत्तम संभाळलं जाणं याकरता मनोरंजनाच्या निमित्यानं यातून काय घडतं आहे नुसतं मनोरंजन म्हणजे टिवल्या बावल्या असं नाही मनोरंजनातून सुद्धा एकमेकाला काहीतरी देवाणघेवाण चांगल्या गोष्टी सांगणे उदाहरणार्थ आम्ही एखादं पुस्तक चांगलं वाचलं त्यावर आम्ही भाऊभाऊ तासन तास बोलू शकतो किंवा एखाद्या लेखकाबद्दल एखाद्या राजकीय पुढाऱ्याबद्दल आम्ही भाऊभाऊ एकत्र बसून निवांत बोलू शकतो यातून जे मनो मनाला टॉनिक मिळते मनोरंजन घडते त्यातून जे आमची जवळीक निर्माण होते आहे कौटुंबिक जवळीक तर होतेच होते शारीरिकही त्यातनं स्वास्थ्य वाढलं जातं आहे उदाहरणार्थ मला सांगाय माझीच एक वर्षभरापूर्वी बायपास झाली आणि आमचं कुटुंब आम्ही कोल्हापुरला सगळे एकत्र राहतो पाच सहा भाऊ आम्ही चार भाऊ इथं राहतो मी त्यांच्याजवळ राहिलो तर माझं स्वास्थ्य जे शारीरिक स्वास्थ्य आहे कुटुंबात राहिल्यामुळं मग इतरांना कदाचित व गती प्रगती व्हायला चार सहा महिने गेले आहेत तितकी प्रगतीचे टप्पे मी महिना दोन महिन्यात ओलांडले आणि माझी शारीरिक तंदुरुस्ती वाढत चालली याचं कारणच एक कुटुंबात एकत्र राहिलो माझ्या मनाला जो त्यातून आनंद मिळत होता एकत्र राहण्याचा बोलण्याचा चालण्याचा कुटुंबातच्या गोष्टी आठवून एकमेकाला बोलणं एकमेकाशी बोलून खाणं पिणं अशा गोष्टी केल्यामुळं मला अतिशय त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यातून माझे मला जाणवलं आहे की शरीर शरीर स्वास्थ्य आणि मनःस्वास्थ्य दोन्ही जर एकत्र करायचं असेल तर मनोरंजन म्हणजे त्यातून आपली प्रगतीच होणं त्यातून आपण कायतरी घेणं मनोरंजन म्हणजे मिस नुसत्या टिवल्या बावल्या नाही तर उदाहरण सिनेमा बघितलं तर सिनेमातलं नुसतं फायटिंग आणि किंवा प्रेम आणि बलात्कार हे न बघता त्यातून चांगल्याकरता सगळ्या गो सिनेमामध्ये शेवटी चांगल्याच गोष्टी दाखवलल्या असतात शेवटी चांगल्याचाच विजय असतो म्हणजे त्यातून सकारात्मक चांगल्या गोष्टी घेणं चांगल्या गोष्टी पाहणं आणि त्या कुटुंबापर्यंत आमच्या आणणं आम्ही नेहमी मोठं कुटुंब असल्यामुळे एकत्र येतो मनोरंजन हा त्याच्या मागं उद्देश आहेच पण आमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम राहतं आणि त्या आम्ही जवळजवळ सगळे भाऊ आम्ही नऊ भाऊ आ त्यातल्या आता आठ नऊ आठ जणं तरी साठीच्या पुढं आहे मग आरोग्य विषयावर सततच चर्चा होते किंवा आरोग्याच्या टीप एकमेकाला दिल्या जातात की ज्यातून आमचं मानसिक आरोग्य सुधारतं आहे शारीरिक आरोग्य सुधारतं आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पॅरलल पळतं आहे एकमेकाला समांतर जातं आहे आणि देवाणघेवाण होऊन किंवा एकमेकाला काही औषधं काही टिप्स ज्या आहाराच्या यासुद्धा सांगितल्या जातात त्यामुळं काही गोष्टी आम्ही जर सांभाळल्या त्यामुळं सणावारीच आमचा आरोग्य उत्तम राहतं आहे शरीर उत्तम राहतं आहे शरीर उत्तम आहे मन मन निरोगी असेल शरीर उत्तम आहे आणि मन निरोगी राहण्याकरता सगळं कुटुंब माणसं आम्ही नेहमी एकत्र येणं आणि एकमेकाबद्दल तर चांगलं पॉझिटिव म्हणजे निगेटिव्ह गोष्टी किंवा दोष तक्रारी यांना आम्ही फारसा वाव देत नाही जे बोलतो ते सगळ्यांचे सकारात्मक बोलणे त्याच्या चांगल्या बाजू सांगणे चांगल्या बाजूचं कौतुक करणे चांगल्या गोष्टीचं कौतुक करणे मनापासून त्यात सहभागी होणे म्हणजे दुःखात माणूस एक वेळ सहभाग व्हायला जातो पण आनंदात सहभाग व्हायला अवघड असतं आहे आनंदात दुसऱ्याच्या सहभागी होण्याकरता तो तुमच्या मनाची उंचीच लागते अन्यथा त्यात काय एवढं आलं आहे त्यानं केलं म्हणून काय झालं म्हणजे त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याचं उणंदुणं आपण शोधत असतो असा प्रकार आमच्या कुटुंबात अजिबात नाही हे अतिशय चांगली गोष्ट आहे आम्हाला त्यातून आमचं कुटुंब एकत्र येणं मनोरंजन म्हणून प्रवासाला जाणं फिरायला जाणं एकत्रित राहणं अगदी कुठं कोणत्याही क्षेत्रात आम्ही एकत्र जाऊ शकतो उदाहरणार्थ भाऊभाऊ आम्ही पा चार पाच जणं साहित्यसंंमेलन बघायला गेलो अशी साहित्य संंमेलनं पाचदा बघितली आहेत आम्ही भाऊभाऊ एकत्र जाऊन मग आमचा तो विका पुस्तक विक्रीचा व्यवसाय आहे त्याच्याशी निगडित गोष्टी आहे पण भाऊभाऊ एकत्र गेल्यामुळं आमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं शारीरिक स्वास्थ्य तर राहतच राहतं आणि श सगळ्या शरीरावर मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्यामुळं अतिशय सकारात्मक परिणाम होतो त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते शरीर उत्तम राहिलं मन उत्तम आहेच अधिक या वयातसुद्धा आम्ही नवीन नवीन संकल्पना योजना नवीन नवीन कल्पना यावर बोलत असतो करू शकतो असं वाटतं एकत्र कुटुंब येत असल्यामुळं किंवा आम्ही कौटुंबिकदृष्ट्या जवळीक असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना कोणतीही गोष्ट नवीन करणंसुद्धा अशक्य वाटत नाही म्हणजे मनोरंजनातून आम्ही एकोपा जोपासतो एकोपा जोपासल्यामुळे आमचं शारीरक स्वास्थ्य उत्तम राहतं आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहिलं एकोपा राहिला मनोरंजन तर झालंच झालं पण आमच्या कुटुंबाची अतिशय उत्तम प्रगती होते असं आम्ही नेहमी अनुभवतो आहे आज आमचं कुटुंब या गोष्टीनं प्रगतीची घोडदौड करतं आहे नवीन पिढीतसुद्धा ते आम्हाला जाणवतं आहे आणि दुसऱ्या पिढीतसुद्धा यानिमित्तानं आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या व्यावसायिक कुटुंब गोष्टींची देवाणघेवाण करून मनोरंजन तर आहेच परंतु शारीरिक आणि व्यावसायिक प्रगती आम्ही त्यातनं जी साधतो आहे असं आम्हाला निश्चित वाटतं आहे याकरता अनेक उदाहरणं आमच्या कुटुंबातली आम्हाला सांगता येईल किंवा इतरांची बघतो की ज्यांचं मनोराग म्ह उदाहरणार्थ आम्ही भाऊभाऊ एकत्र जमलो की तासनतास एकत्र बसून हसू शकतो बोलू शकतो ठीक आहे म्हणजे मला हे सांगायला विशेष आनंद होतो आहे की मनोरंजनातून स्वास्थ्य आणि आरोग्य मनो मनःस्वास्थ्य आणि आरोग्य अतिशय उत्तम राहतं आहे